हां आमच्या द माझ्या धर्माचा अभ्यास करणं हा माझ्या शालेय अभ्यासाचा अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि त्यातूनच मा आयुष्यामध्ये आणि समाजाविषयीच्या दृष्टिकोनामध्ये जवळपास नाही नव्याण्णव टक्के मं मं आकाराला आलेलं आहे आणि जास्तीत जास्त अजूनही आम्ही मी स्वतः स शिक्षक असल्यामुळे मी त्या गोष्टीला न जितकं पुढं आणता येईल तितकं त्याला धर्माविषयीचं आणि आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांना पुढे आणण्याविषयी मी जास्तीत जास्त प्रयत्न माझे चालू आहेत जेणेकरून माझ्याकडे जी मुलं येतात शा शिक शिकवणीसाठी तर त्यांना पण मी सगळ्या गोष्टी आपल्या हिंदू धर्माच्या ज्या काही आहेत चालीरीती पद्धती म्हणजे उदाहरणार्थ आईला मम्मी न म्हणता आईच म्हणलं पाहिजे हा माझा सगळ्यात पहिला क हे राहील पहिला असतो म्हणजे पहिला प्रेफरन्स मी त्याला देते आणि त्यामुळे मुलांना इतकी सवय छान लागली आहे की मुलं पण आईला आईच म्हणतात मम्मी म्हणत नाहीत त्यांना मम्मी या मागचा अर्थ समजावून दिला का तर ममी का म्हणायचं नाही तर त्यासाठी त्यांना अर्थही समजावून दिला त्यांना इतरही गोष्टी आपल्या ज्या स्वच्छतेविषयी आहेत किंवा आपण ज्या काही हे करतो आपण ज्या आचरणात आणतो त्या काही मुलांना माहीत नसतात तर त्यासुद्धा मी जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करते आहे मुलांना आणि मुलं ते स सर्व मुलं माझ्याकडे येणारी ते पूर्णपणे अंगीकारून त्या पद्धतीप्रमाणे ते राहण्याचा प्रयत्न करतात